आपले दररोजची दिनचर्या आधी ठरवून वेळेचे टाईम टेबल तयार करणे दररोज कि किती वेळेस कोणचं काम करायचं आहे हे ठरवेले गेले पाहिजे तसेच घरचेसुद्धा काम आपण वेळेतच सकाळचे उठले की की आपल्याला आज दिवसभर कोणकोणती कामे करायची आहे त्या वेळेनुसार आपण विश्रांतीसाठी एक आपल्याला किती वेळ भेटेल एकदासुद्धा आपण दिनचर्या ठरवली गेली पाहिजे तसेच शेतीतले कामेसुद्धा आपण दिनचर्या ठरवूनच केली पूर्ण केली गेली पाहिजे आपल्याला दररोज सकाळी उठल्यापासून आपल्याला आज शेतात किंवा घरगुती काम कोणते करायचे आहेत त्याला किती वेळ द्यायचा आहे हे आपण ठरवले गेले पाहिजे तरच आपल्याला विश्रांतीसाठी पुरेसा वेळ मिळू शकतो आणि नाहीतर आपण विश्रांती घेण्यात करू शकू अ भेटू शकणार नाही आपण विश्रांती घेण्यासाठी आपल्याला दररोज कोण किती काम कोणच्या वेळेस करायचे आहे हे आपण आधी पहिले ठरवले पाहिजे सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत काही काही करायचं आहे याचे दिनचर्या आपण ठरवली पाहिजे आपल्याला आराम कोणच्या वेळेस करायचा आहे त्या याचा आपण टाईम टेबल आपण इ ठरवला पाहिजे आपण यापर्यंत हे या या किती त्याच्यापण आपण वेळेस टाईम टेबल केला पाहिजे आपल्याला विश्रांतीला किती व वेळ द्यायचा आहे कामाला किती वेळ द्यायचा आहे ह्याचा आपण दिनचर्या ठरवली गेली तरच आपण हे आराम करू शकतो आणि आता आपल्याला टा आराम करण्यास टाईम भेटणार नाही याचेसुद्धा आपण योजना आधीच तयार केली पाहिजे आपण